सचिन तेंडुलकरबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नाही सर्व घराघरात पोहोचलेला जेमतेम साडेपाच फुट उंची असलेला बारीकशी अंगकाठी असलेला खेळाडू जो आ आजही लहान मुलांपासून ते अगदी थोर माणसांपर्यंत सुद्धा ज्याच्या कौतुकाचा हा ज्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो असा सचिन तेंडुलकर आ आपल्यास अ भारतातला मुंबईत राहणारा सचिन तेंडुलकर हा वयाच्या सोळाव्या वर्षापासून अगदी खेळायला लागला आपल्या भारताच्या टीमबरोबर त्याला म्हणजे लोकं देव मानतात त्याने इतके जागतिक विक्रम मिळवलेले आहेत त्याच्या खेळाची इतक्या जागतिक स्तरावर कौतुक झालेलं आहे जे काही यश मिळवलेलं आहे त्याने अगदी तो सगळ्यांचा मनात घर करून बसलेला आहे त्याचे त्याचं त्याचं व्यक्तिमत्वसुद्धा इतकं सुंदर आहे त्याचं डाऊन टू अर्थ पर्सन असं म्हणायलाही हरकत नाही खेळ म्हणल्यावर हार जीत हे लागलेलंच असतं अशावेळी दोन्ही हार किंवा जीत काहीही असतानाही एक बॅलन्स समतोल जो राखण्याची गरज असतं तो त्याच्यात कायम त्याने दाखवलेले आहे त्याच्यामुळे त्याची जगामध्ये त्याचे कौतुक होत असते त्याच्या खेळाबद्दल तर अनेकांनी त्याच कौतुक केलेले आहे त्याला मिळालेली पदकं चषकं त्याच्या यशाबद्दल तर काय आपण सांगणार त्याला सगळ्यात मुख्य म्हणजे भारतरत्न पुरस्काराने गौरवित करण्यात आलेलं आहे दोन हजार बारामध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन ह्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होता अर्जुन पुरस्कार सुद्धा त्याला मिळालेला आहे अनेक पुरस्कार त्याने लहानपणापासूनच पटकावलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुद्धा त्याला पद्मश्री देट देण्यात आलं होतं आणि राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार मिळवणारा तर तो एकमेव खेळाडू आहे आणि त्याच्या इतर यशाबद्दल जर का सांगायला लागलो तर रात दिवसही कमी पडेल त्याच्या कामाची लिस्टच मोठी आहे

त्याला असे अनेक पुरस्कार मिळाले त्याला दोन हजार एकमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारसुद्धा देण्यात आला एल एल जी पीपल्स चॉईस अवॉर्डसुद्धा प्राप्त झाला त्याच्यानंतर खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार मिळवून सुद्धा त्याची अनेक कौतुकं झाली शिवाय त्याच्यावर पुस्तकं तर आहेतच आहेत आणि चित्रपटसुद्धा आला सचिन अ बिलियन ड्रीम्स नावाचा ही एक डॉक्युमेंटरीसुद्धा त्याच्यावर निघाली आहे मूळ इंग्रजीत असलेला पण तो इतर ब सगळ्या भाषांमध्ये सुद्धा डब झालेला चित्रपट त्याच्याबद्दल निघाला आपल्या सचिन तेंडुलकरबद्दल आपल्या मनात जे काही स्थान आहे ते कधीच ढळणार नाही आणि

तीस हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पासुद्धा पार पाडला जातो म्हणून त्याला क्रिकेटचं देव मानलं जातं विस्टेनन टॉन ब्रॅडमननंतर सर्वकालीक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून याचेच नाव घेतले जाते दोन हजार अकराच्या आपल्या वर्ल्डकपमध्ये सुद्धा त्याचा समावेश होताच आणि इतरसुद्धा त्याचे टीममेट्स धोनी महेंद्रसिंग धोनी म्हणा विराट कोहली ह्यांनीसुद्धा आवर्जून त्यांच्या भाषणामध्ये सचिन तेंडुलकरचं कौतुक करत सांगितलं होतं की आम्ही हा वल्डकप सचिन तेंडुलकरसाठीच जिंकला आहे तो आपल्या टीममध्ये तर लोकप्रिय आहेच आहे पण त्याच्या साध्या स्वभावामुळे तो इतर आंतरराष्ट्रीयसुद्धा टीम्समध्ये खूप लोकप्रिय आहे